ग्रामीण भागामध्ये जे डान्स करणारे असतात त्यांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते सामोरे जावे लागते त्यांना एक तर साधनांची कमतरता असते पुरेशी साधनं त्यांना उपलब्ध होत नाही मिळत नाही काय करावं त्यांना समजत नाहीे काही वेळेला प्रशिक्षक जे असतात ते प्रशिक्षक त्यांना मिळत नाही प्रशिक्षणाची कमतरता असते जाणवते त्याच्यामुळे त्यांना डान्स परफॉमेन्स बरोबर करायला जमत नाही असे खूप सारे आव्हानं असतात की ज्यांना सामोरे जावं लागते आणि काही वेळेला तर ग्रामीण भागामध्ये लोकांची जी समजूत आहे डान्स करण्याच्या बाबतीमध्ये ती खूप वेगळी असते चुकीची असते ते डान्स क करत्यांना ते चांगल्या नजरेने बघत नाहीत तर अशा देखील गोष्टी आहेत की ज्यांना सामोरे जावं लागते